यश आणि अपयश हे खेळातले दोन खूप महत्त्वाचे भाग आहेत आणि जे आपल्याला सामोरे जावेच लागतात यशामुळे आपण जर आपण यशस्वी झालो तर फार हुरळून न जाता आपण आपले पाय जमिनीवर ठेवूनच आपलं ते यश अनुभवायचं असतं आणि जर अपयश आलं एखाद्या वेळी तर ते पचवण्याची क्षमता पण आपल्यामध्ये पाहिजे कारण अपयश आलं म्हणजे ह्याचा अर्थ असं होत नाही की आपण ते काम करण्यास पूर्णपणे म्हणजे कार्यक्षम नाही किंवा ते अपयश येणं ह्याचा अर्थ आपण ती गोष्ट ट्राय करून पण आपली थोडेफार एफर्ट्स कमी पडले आणि अपयश हे आपल्याला आपल्या खेळाडूवृत्तीचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि अपयश येण्यामुळे आपल्याला खूप चांगली मदत होते जसे की जर एखादी गोष्टी गोष्टीमध्ये आपल्याला अपयश आलं तर आपण हे सांगू शकतो बघू हे आपल्याला कळतं की आपण कुठे कमी पडतो आहे आपण एखादी कुठे आपल्याला ह्या ह्याचा पण आपण निश निष्कर्ष लावू शकतो की कुठली खेळाची क्वालिटी आपल्यामध्ये कमी आहे आणि आपण कुठे कुठे सुधारणा करू शकतो आणि अशा पद्धतीने अपयश हे पण आपल्या आयुष्यातील खूप मोठं म्हणजे खूप मोठा भाग अपयश हे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतं